हॅलो हॅलो हा सर मी समाधान जाधव बोलतो सर आपल्या दवाखान्यात माझे घरचे पेशंट होते सर हा सुनीता जाधव सर तुम्ही बिल खूप लागलं ना हो सर परवा दिवशी होता ना सर कालच तर सुट्टी झाली कायचं पोटाचं ऑपरेशन करायचं होतं तर तुम्ही भरती व्हा म्हणे गोळ्या औषधे घ्या म्हणे दोन चार दिवस भरती रहा म्हणे तीन चार दिवसानं सुट्टी देऊ म्हणे बरं होऊन जाईन म्हणे नाही फरक पडला तर म्हणे ऑपरेशन करू म्हणे नाही नाही करणार होते ना तीन चार दिवसाने पण बिलच खूप लावलं ना सर तुम्ही तीन चार दिवसाचं अहो सर पंधरा हजार घेतलं ना हो हं हं

अहो सर कशाला सर सांगू राहिला सर तुम्ही हा एवढं बिल राहत असते का आमचं ते प्रायवेट दवाखाना बरा शेजारचा दवाखाना आहे तुमच्या दवाखान्यात काय सोय होती सांगा बरं काय केलं तुम्ही नुसते एवढे चार्जेस लावले तुम्ही बिल लावलं मी सांगतो तुम्हाला आता तुम्ही एवढे चार्ज सांगू राहले का नाही सलाइन सलाइन किती दिली एक सलाइन दिली काय तर तुम्ही चार सला सलाइनचं बिल लावलं ते एक झालं आयसीयूमध्ये फक्त तुम्ही घंटाभ ऐकून घ्या पहिले तुम्ही आयसीयूमध्ये फक्त घंटाभर ठेवलंय त्या घंटाभरचं बिल तुम्ही पाच हजार रुपये काढलं म्हणता हा एका घंट एक पाच हजार ना मग पाच लावले का नाही तुम्ही पण एका घंटा ठेवलं ना एक घंट्याचे तुम्ही पाच हजार घेऊ राहिले म्हणजे चुतीयासारखं तुम्ही लुटायचेच कामं करू राहिलेत ना अहो सर पंधरा हजार थोडं झालं का सर अशानं दुसरे पेशंट येतीन का तुमच्याकडं तेवढं सांगा मी काय दुसऱ्याला सांगणार का जा हो या दवाखान्यात जा अन आमचा पेशंटच लवकर भरती होईल अन लवकर जा चांगलं सोय करतं आहे स्पेशल अहो कशाला खराब कामं करता सर तुम्ही हो बिल कमी म्हणजे लुटायचंच कामं करा हो मी दुसऱ्या बारंनी पेशंटच पाठवत नाही तुमच्या दवाखान्यात तुम्ही काय सांगू राहिले नाही तर काय ते बिल पाहिजेच नाही मला पैशे देत नाही तुम्हाला आणि काही नाही देत एवढं पैसे पटत असंल तर ठीक नाही तर जातो म्हण नाही म्हणत काही घेणं नाही देणं नाही आणि तुम्हाला एक सांगतो तुम हो तुमच्या हिशोबाने म्हणजे एकाले अंगाशी न दुसऱ्याले टांगंशी हा नाही अहो अहो म्हणजे बोल आम्ही बोलतो म्हणजे ठीक आहे ना एखादा गरीब असता आता मी समजा गरीब आहे एक गोष्ट समजा मी गरीब आहे पण माझ्यानुसार आणखीन सर किती तं गरीब आहे ना म्हणजे तुम्ही गरीबाला लुटायचेच कामं करू राहिलेत ना ओ सर हा अहो काय शे सेवा नाही करू राहिले कापू राहिले कापू कापायचे कामं हे धंदा झाला हो सर तुमच्या डॉक्टर लोकायचे अहो लागतं आहे काय लागतं आहे तुम्हाला नुसते हात लावायचे तुम्ही पाचशे रुपये घेता हा आता तुम्ही गंज शिकले सवरले डिग्री भेटली आम्ही मान्य करतो तुमचं शिकेल सवरेल एक डिग्री भेटली जाऊ द्या भाऊ पण आम्ही नाही पण ती एवढं नका कापत जाऊ ना जेणेकरून दुसऱ्यांना तकलीफ झालीपासून नाही नाही हे चालणार नाही सर ठीक आहे नाही नाही हे नका तुम्ही जी एस टी गी एस टी नका करू ते पसंतच पडत नाही द्या ठेवून तुमच्या बारीनं पाहू तुम्हाला जे करायचं ते पाहू आम्ही आता ठीक आहे ओके ओके